माझे सगळ्यात आवडते लेखक म्हणजे शिवाजी सावंत आहे शिवाजी सावंत त्यांचा मृत्युंजय पुस्तकाचा माझ्या मनावर खूप मोठा पगडा आहे मृत्युंजय हे कर्णावर आधारित एक पुस्तक आहे त्यात त्यांनी कर्णाच्या विविध पैलू आणि उप वेगवेगळे त्यांचे दर्शन दाखवलेले आहेत की ते कुठल्या कुठल्या यातनेतून गेलेले आहेत त्यांनी कुठल्या गोष्टीचं काय केलेलं आहे लहानपणापासून मी हे कादंबरी खूपदा वाचली आहे त्यामुळे माझ्या मनावर श शिवाजी सावंत त्यांचा हे जे मृत्युंजय कादंबरीचा खूप मोठा पगडा आहे त्यानंतर मी युगंधर हे पण पुस्तक मी वाचलेलं आहे युगंधर पुस्तकात श्रीकृष्णाबद्दल खूप काही व्यवस्थित आणि खूप छान लिहिलेलं आहे त्यानंतर छावा छावा चित्रपट छावा चित्रपट आता सध्या खूप गाजतोय पण हे ही कादंबरी मी खूप आधी दोन तीन चारदा मला सांगता नाही येणार इतकेदा मी वाचलेली आहे त्यात शिवाजी राजा आणि संभाजी राजा यांच्या अगदी बालपणापासून तर श संभाजी राजांच्या मरणापर्यंत त्यांना दिलेल्या यातनातून त्यांचं जे मृत्यू झालेलं आहे त्यांची हत्या करण्यात आली आहे याबद्दल सगळं सखोलमध्ये दिलेलं आहे ही कादंबरी मनावर खूप काही पगडा करून जातो अक्षरशः ही कादंबरी वाचताना मन सुन्न होऊन जातं आणि विचार करतं की धर्मासाठी राज्यासाठी इतक ना इतक्या यातना भोगून कुणी व्यक्ती इतकं काय कसं काय सोसू शकतं याबद्दल त्यांनी खूप सविस्तर आणि खूप चांगलं आहे त्यांचं मला साहित्य याच्यासाठी आवडतं की त्यांचे बहुतेक सगळे जास्तीत जास्त साहित्य हे इतिहासावर आधारित असतं आणि त्यामुळे त्यांचे जे संदर्भ देतात लेखनातून ते संदर्भ देतात त्यांची जी लेखनशैली आहे आणि पूर्ण संदर्भ देऊन ते इतिहासातले संदर्भ देऊन ते हे करतात की अक्षरशः पूर्ण इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो त्यामुळे मला शिवाजी सावंत हे खूप आवडतात